हा तर कसं आहे माहीत आहे फोटोग्राफीमध्ये दोन प्रकारचे एक मोबाईलने करतो आपण आणि कॅमेरा जे डी एस एल आरचे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे असतात चांगले लेनचे कॅमेरे त्याच्याने फोटोग्राफी केली जाते तर सध्या तरी फॅड असा आहे की तुमचे कॅमेराचे लेन्स जे असतात ना ब्रॅण्डेड त्याने फोटोग्राफी बेस्ट मानली जाते त्याने क्वालिटी चांगली मिळते पण तुम्ही सुरुवात म्हणून जर शिकायचं झालं तर मोबईलनी फोटोग्राफी करू शकता आणि फोटोग्राफी बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे एक दखल घेतली पाहिजे म्हणजे कसं आहे की फोटो काढताना आपण तो कोणत्या पध्दतीने काढतोय कसा काढतोय त्याची फ्रेम कशी आहे काय ते त्यामध्ये बरेचसे भाग आहेत तर सुरुवातीला मोबईलनेच फोटोग्राफी करावी त्यानंतर हळूहळू जस्ं तुमचा जम चांगला बसला तर फोटोग्राफीला तुमच्यानंतर चांगले लाईक्स किंवा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर पुढे तुम्ही त्यानंतर तुम्ही द कॅमेरामध्ये वळू शकता तर कॅमेरामध्ये पण बरेचसे लेन्स अलग अलग असतात त्यानुसार मग ती फोटोग्राफी केली जाते तर त्या असं गोष्टी शिकायला हव्यात तुम्ही चांगलं शिकलं तर चांगला तुम्हाला कुठे प्लॅटफॉर्म मिळू शकतो त्यासाठी बघा बरेचशे कोर्स वगैरे अलग ठिकाणी अव्हेलेबल आहेत कोर्स नसेल तुम्ही डायरेक्टली तरी युझ केला तर त्यामध्ये पण तुम्ही आता बघा मोबाईलमध्ये समजा अव्हेलेबल आहे बघा यूट्यूबला तुम्ही सर्च करुन पाहू शकता तिथे पण तुम्ही एक चांगला तुम्हाला तिथून एक सपोर्ट मिळेल काढण्यासाठी एक तुम्हाला नॉलेज मिळेल की आपण कोणत्या पद्धतीने कसे काढायला हवेत लोकेशन कसं पाहिजे कोणत्या पध्दत नॅ नॅचरल हवी की कशी मोडेलिंगची शूटिंग बघा फोटोग्राफी अशी हवी की इतर कुठल्या असं असेल की जिथे कुठे जे अव्हेलेबल असेल तिथे फोटोग्राफी चालली असेल तिथून बी तुम नॉलेज घेऊ शकता मग जिथं जिथं प्रोग्रॅम होत असतात तिथे जाऊ शकतो तुम्ही अनुभव घेऊ शकता तर हे ह्यामध्ये असं आहे की तुम्ही फोटोग्राफी तर खरोखर तुम्हाला करायची असली तर तुम्हाला रेग्युलर फोटोग्राफी चांगली करणे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळून पुढे तुम्ही स्वतःचा बिजनेस फोटोग्राफीमध्ये करू शकता शूटिंग व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी सगळं काही करु शकता तर हे पुढे तुमच्यासाठी खूप योग्य ठरू शकतं पण एक आहे की जिद्दीने काम केल्यानंतर तुम्हाला पुढे सगळं काही शक्य होईल